खाजगी वर्गाबद्दल म्हणजेच शाळेत इतके सारे ऐंशी ते नव्वदच्या संख्येत विद्यार्थी असतात आणि शिक शिक्षक एकच असतो जो इतक्या विद्यार्थ्यांवर लक्ष देऊ शकत नाही कदाचित कधी कधी मागच्या विद्यार्थ्यांवर कमी त्याचं शिक्षण कमी घेतलं जातं आणि समोर जे बसले आहे त्यांना कधी तांत्रिक अडचणी पण असतात जेणे जेणेकरून ते माईक वगैरेचा युज करू शक शकत नाही पण म् मुख्यत वेळी ते ट्राय करत असतात की सगळ्यांनाच बराबरीचं शिक्षण देता यावं पण तसं कधी कधी पॉसिबल होत नाही त्यामुळे आपण खाजगी वर्गांकडे आपला कल जास्त असतो शाळेतून आल्यावर संध्याकाळी जे ट्युशन क्लासेस वगैरे असतात तिथे जाऊन आपण जरा चांगल्या प्रकारे आणखी त्या शिक्षणाबद्दल समजाउन घे घेऊ शकतो आपण कमी विद्यार्थी असल्यामुळे तिथले शिक्षक लोक आपल्याला खूप चांगल्या प्रकारे समजून देतात आणि शाळेपेक्षा पण जास्त शिक्षण आपण खाजगी वर्गांमध्येच घेतलं जातं आणि पेपरच्या टाईमला एक्झामच्या टाईमला जेव्हा केव्हा एक्झाम येते परीक्षा येते तेव्हा खाजगी वर्ग जितकी प्रॅक्टिस करून घेतात तितकी कदाचित शाळेत आजच्या परिस्थितीत शाळेत एवढी प्रॅक्टिस होत नाही म्हणून खाजगी वर्ग असणे हे या काळात गरजेचेच झाले आहे एकही असा विद्यार्थी नसेल ज्या ज्या ज्याला ट्युशन क्लासेस लावले गेले नाहीत किंवा ज्यांनी लावले नाही कदा काहीच विद्यार्थी असे असतात ज्यांची परिस्थिती नसल्यामुळे ते खाजगी वर्ग लावू शकत नाही पण अल्मोस्ट विद्यार्थ्यांचे ट्युशन क्लासेस सुरू असतात आणि त्याचा त्यांना भरपूर फायदासुद्धा होतो